हॅलो तुम्ही कपड्यांच्या दुकानामधून बोलत आहेत ना मॅडम अच्छा बरं मला की नाही आता दिवाळीनिमित्त मला काही कपडे खरेदी करायचे आहेत तर त्यामध्ये तुमच्याकडे साड्या किंवा ड्रेस वगैरे आहेत का अच्छा तर मला की नाही साड्या आणि ड्रेस पाहिजे होते ते खरेदी करायचे होते तर साड्या ज्या आहे त्या तुमच्याकडे कुठल्या व्हेरायटीमध्ये आहे आहेत

अच्छा तर मला की नाही बनारसी जी आहे बनारसी पॅटर्नमधली पाहिजे आहे मला त्यामध्ये मला बनारसी पॅटर्नच्या दोन साड्या पाहिजे आहे कलर जो आहे मला एलो कलरमधे पाहिजे आहे एक आणि एक थोडासा मला पर्पल कलरमध्ये पाहिजे आहे ठीक आहे हा आणि दुसरी जी आहे मला सिल्कमध्ये पाहिजे आहे साडी तर सिल्कमध्ये आहे ना तुमच्याकडे हा तर सिल्कमधे की नाही मग मला तीन साड्या पाहिजे आहेत रेंज काय आहे सिल्क साड्यांची तुमच्याकडे अच्छाच्छा हा अच्छा तर मग ती मला एक अडीचशेच्या रेंजमधल्या ज्या आहेत त्या तीन सिल्कच्या साड्या त्या लागतील त्या द्याल ठीक आहे हा त्यामध्ये तुमच्याकडे जे कलर्स असतील तर ते चालतील मला जे चांगले असतील कलर ठीक आहे हा तुम्ही मला व्हॉटस्अपला पाठवलं तर मी त्यावरून पण सांगून देईन तर त्यामध्ये तीन साड्या पाहिजे आहेत आणि ड्रेस मटेरियल आहे ना तुमच्याकडे तर कॉटनमध्ये हा तर कॉटनचा जो आहे कॉटनचा मला एक ड्रेस हवा आहे हा एक ड्रेस मटेरियल तर ह्याची किंमत किती होऊन जाणार हे पूर्ण साड्यांची आणि ड्रेसची मिळून

अच्छा ठीक आहे चालेल तर मग मी हे तुम्ही मला घर पो होम डिलीवरी देणार आहात की तुमच्या शॉपमध्ये यावं लागेल मला हा तर ठीक आहे चालेल तर तुम्ही मला की नाही मग ह्याची होम डिलीवरी द्याल माझा पत्ता जो आहे तो आहे रामेश्वरी यवतमाळ इथला आहे तर तुम्ही मला ह्या पत्त्यावरती पाठवून द्याल आणि माझा हाच नंबर आहे तर तुम्ही पोहोचलात की मला फोन करून द्याल हा हा आणि ह्याचा तुम्हाला पेमेंट कसं पाहिजे ऑनलाइन केलं तर चालेल की कॅश ऑन डिलीवरी करायची आहे ठीक आहे चालेल तर मी पेमेंट जो आहे हा तुम्हाला मी पूर्ण ऑनलाइन करते आहे ठीक आहे हा ओके ठीक आहे मॅम चालेल थॅंक यू